हा मॅडम बोला ना हो मॅडम आपल्याकडे मॉर्निंगलाच ताजा भाजीपाला आलेला आहे तुम्हाला काय काय हवं आहे मॅम वांगे टमाटर गवाराच्या शेंगा फल्लीचे शेंगा चवळी मेथी मुंगफल्ल फल्ली गवारफल्ली ह्या सगळ्या आहेत आपल्याकडे

हो मॅडम शिमला मिरची पण आहे हां हां एक किलो शिमला मिरची वांगे दोन किलो मॅम शिमला मिरची चाळीस रुपये किलो वांगे पंचेचाळीस रुपये किलो असे आहेत बीन्स आहेत मॅडम पचपन रुपये किलो हव हो टमाटर दोन किलो ओके

ठीक आहे आलू दोन किलो कोथिंबीर वगैरे काही लागेल आलू आहेत मॅडम तीस रुपये किलो

हो हिरव्या मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या अर्धा किलो ठीक आहे चालेल मॅडम तुमचं बिल झालं आहे चारशे ऐंशी रुपये तर याच्यामध्ये मी तुम्हाला वीस रुपयाची सूट देतो मॅडम आम्हालाच नाही परवडत तरी बी मीनी वीस रुपये कमी केले तुम्हाला

मॅडम आपल्याकडे दोन्ही सर्व्हिस अव्हलेबल आहेत तुमच्याकडे होम डेलिव्हरी पण होऊ शकते किंवा तुम्ही इकडे पण येऊ शकता होम डिलिव्हरीचे पन्नास रुपये चार्जेस आहेत ठीक आहे चालेल

ठीक आहे ठीक आहे या तुम्ही हो हो चालेल या तुम्ही चालेल धन्यवाद